नमस्कार जलप्राधिकरण केंद्र ना हां मी कोल्हापूर महाराष्ट्रामधून बोलते आहे मराठीत बोलणारं कोणी आहे का हां नमस्कार मी कोल्हापुरातून बोलते आहे हां पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून फोन केला होता

राजारामपुरी एरिया हो हो नाही फक्त आमच्याच घरचा प्रॉब्लेम आहे हां नाही मी बाहेर जाऊन मीटरसुद्धा चेक केलं पाण्याचं पण तसा काही प्रॉब्लेम नाही आहे हां नाही बिल भरलेलं होतं हो नाही पण फक्त आमच्याच घरचा प्रॉब्लेम आहे एरियामध्ये फक्त बाकी प्रॉब्लेम नाही आहे हां नाही मी बाहेर जाऊन पाणी पुरवठा बंद झाला आहे का नाही हे आधी चेक केलं मगच तुम्हाला फोन केला आहे मीटरची तपासणी केली आहे मीटर व्यवस्थित आहे आणि पाणी जेव्हा बंद झालं तेव्हा काहीतरी आवाज येत होता वाहिनीमधून नाही हा प्र हा असाच आधी झाली होती अशी अडचण आली होती आणि मी तेव्हाही काम करत होते पाणी गेल्यावर त्रास होतो तुम्हाला कळायला नको का आधी एक आठवडाभर असा जेव्हा इश्यू झाला तेव्हा आम्ही फोन केला होता तेव्हा तुमची काही माणसं येऊन बघून गेली होती हे त्यांनी केलं होतं ते व्यवस्थित पण तरी परत एका आठवड्यानंतर लगेच कसं काय असे अडचणी येऊ शकते आम्हाला आमची कामं अडत आहेत त्याच्यामुळे हे तुमचं काम नाही आहे का बघणं नाही हो मान्य आहे मला तुमची लोक लगेच तत्परतेनं येत आहेत बघायला पण ते येऊन नुसतं बघून उपयोग नाही आहे ना काम पण केलं पाहिजे हां हां ठीक आहे हां राजारामपुरी एरिया आहे हो ठीक आहे हो ह हाच नंबर आहे रजिस्ट्रेशनला हां ठीक आहे